हो मी योग क्लासला गेली आहेत य घरी आपण जर योग केला तर आपण कधी फोनमधून बघून करते तर आप कधी आपल्याला स्वतःलास माहिती राहते म्हणून आपल्याला काही पूर्ण रेगुलर जे स्टेप बाय स्टेप राहते ते आपण योग करत नाही पण जर आपण योग क्लासला गेलं आणि कोणी जर टीचर आपल्याला तिथे शिकवायचं असेल तर आपण तिथे स्टेप बाय स्टेप पूर्ण योग करत असतो आणि त्याचं आणि ते जर आपल्याला शिकवते तर आपण तिथे पूर्ण कन्टिन्यू तो योग करत असतो थोडा थोडा ब्रेक घेतो पण घरी जितकं आपण ब्रेकं घेत असतो त्याच्यापेक्षा तिथे कमीच घेतो म्हणून योग क्लासला जर गेलो तर आपली पा आपण पूर्ण एकदम आपली बॉडी फ्लेग्जिबल होते ते टीचर्स आपल्याला काय चुकी होतात ते पण सांगतात आणि जर काही आपल्याला अडचण जात असेल तर ते पण सॉल्व करतात जितकं आपण घरी नाही कऊ शकत तितकं आपण योग क्लासला गेल्यावर करू शकतो